मनोरंजन प्रत्येकालाच आवडतं मनाला इतर आ कामांमधून थोडासा वेळ देऊन आपल्या आवडणाऱ्या गोष्टीमध्ये रमवणं याच्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो कुटुंब असो किंवा मित्र दोन्हीवेळेस मग आम्हाला तेवढाच आनंद होतो पण आता जर विचारलं की कुटुंब की मित्र तर मला वाटतं की कुटुंबाबरोबर मनोरंजन करायला मला जास्त आवडेल कारण घरामध्ये सर्वजण एकत्र क्वचितच येतात प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये जवाबदारीमध्ये व्यस्त असतो अडकलेला असतो किंबहुना स्वतःच्या कुटुंबाला वेळ कमी द्यायला येतो पण जेव्हा मनोरंजनाची गोष्ट योईल जसं की एखादं नाटक असेल किंवा एखादा चित्रपट घरामधले चालू असलेले सण उत्सव या निमित्ताने का होईना सगळे कुटुंबीय एकत्र येतात आणि प्रत्येकाचा आनंद द्विगुणित होतो कुटुंबासोबत मनोरंजनाचा फायदा मला वाटतं एक असेल की प्रत्येकाला कुटुंबातल्या घटकाची एक वेगळी बाजू किंवा त्यांच्यातले सुप्त गुनांचा कलांचा ओळख होईल त्यांना बढावा देता येईल त्यांचा प्रोत्साहन देता येईल तसेच एकमेकांसोबत वेळ घालवल्याने आमचं जे भावनिक नातं आहे ते अजून घट्ट होईल त्याचबरोबर कुटुंब सगळं एकत्र असल्यावर हसणं आणि गंमतीजमती तर होणारच आणि यामध्ये जो आनंद आहे तो मला वाटतो की मित्रांसोबत मनोरंजनाशी पेक्षा थोडा जास्त आहे कारण मित्र शेवटी जरी आ मित्र असले बाहेरचे प्रत्येक घरातले असले कदाचित त्यांचा धर्म त्यांची संस्कृती वेगळी असू शकते पण कुटुंबासोबत जेव्हा करतो तर सगळं एकरूप होऊन होताना जे मनोरंजनात आनंद होतो तो मित्रांपेक्षा वेगळा असतो याचा अर्थ असा नाही की मित्रांसोबत मज्जा येत नाही मित्रांसोबत मनोरंजन करताना खूप छान वाटतं पण मित्रांसोबतचे जे मनोरंजनामध्ये फ होतं काय की फक्त मी एकटाच माझ्या कुटुंबातला एकच घटक त्या ठिकाणीच सहभागी होऊ शकतो पण कुटुंबाबरोबर मनोरंजन केल्यानंतर कुटुंबातल्या प्रत्येक घटकाला तेवढाच आनंद होईल जेवढा मला होईल आणि त्या मी त्यांना मी वेळ दिल्यामुळे किंवा त्यांनी मला वेळ दिल्यामुळे जे आमचं दोघातलं जे भावनिक नातं जसं मी आधी सांगितलं जे एकदम घट्ट आणि छान एक सुरेख अशी गुंफण नात्याची तयार होईल त्यामुळे मला कुटुंबाबरोबर मनोरंजन करायला जास्त आवडेल मित्रांसोबत कधीमधी काय किंवा रोजच मनोरंजन सुरू असतं आपलं सकाळ संध्याकाळ मित्रांना आपली भेट होत असते पण कुटुंबाबरोबर क्वचितच वेळ येतो कारण सदानकदा घरातलं कोणत्या न कोणत्या व्यक्तीची कामं असतात लहान मुले शाळेमध्ये असतात तर वयोवृद्ध यांचे दवाखाने आणि काही आजारपण सुरू असल्यावर थोडीशी घरात शांतता पाळावी लागते त्यांना आराम होऊ द्यावा लागतो त्यांची काळजी घ्यावी लागते तसेच लहान मुलांचा अभ्यास किंवा त्यांचं खेळणं त्यांचं बाकीच्या गोष्टी आणि घरातली वडीलधाऱ्या व्यक्तींना घराबाहेरील जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात तर घरातील आई आणि बाकींच्या महिलांना घरातल्या आतली कामं सांभाळावी लागतात पण जेव्हा या निमित्ताने सगळी कुटुंबं एकत्र येतील मनोरंजनाच्या तेव्हा सगळे त्यांच्या कामातून थोडेसे निवांत होऊन स्वतःचं आयुष्य जगायला त्यांच्या आयुष्यातील काही आनंदी क्षण जगायला भेटतील त्यामुळे मला कुटुंबाबरोबर मनोरंजन करायला सगळ्यात जास्त आवडेल धन्यवाद